स्वयं सहाय्यता गटाबद्दल माझं मत असं आहे की या गटामुळे महिलांच्या बऱ्याच समस्या समस्या सुधारू शकता यामध्ये महिलांचा दर महिन्याचा दर महिन्याला काही पैसे बाजूला पडता व त्याचे एक दर आ महिन्याला मिटिंग घेतली जाते व त्यानंतर ज्या महिलेला क जास्त गरज आहे त्या महिलेला पैसे उचलून दिलं जाता एक कर्ज म्हणून व ते क् ते तिला खूप एक टक्का व्याजाने एक टक्का व्याजाने ते कर्ज भरावे लागते त्यामुळे महिलांना पैसेही वापरायला भेटता आणि व्याजही खूप कमी बसते त्यानंतर स्वयं सहाय्यता गटाने भरपूर काही बाकीच्या पण सुविधा सुविधा उपलब्ध केल्या आहेत जसे की स्वयं सहाय्यता समूहाने जर ठरवले तर ते एकत्र येऊन एक व्यवसाय करू शकता ज जसे की ते ट्रॅक्टर ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर म्हणजे स्वयं सहाय्यता समूह त्यांना कर्ज काढून ट्रॅक्टर देतो आणि त्या ट्रॅक्टरचा त्यानी यूज करून त्यांनी पैसे कमवून ते कर्जही त्या ट्रॅक्टरचे पैसे फे फेडले जातात व महिलांनाही त्या रोजगाराची एक संधी उपलब्ध होते तसेच काही महिला पापड उद्योग अशा बऱ्याच प्रकारचे खाद्य प्रकारचे उद्योग करतात त्यामुळे पण महिलांना ह्या गटाचा खूप जास्त फायदा होतो महिलांच्या रोजगारासाठी खूप चांगल्या काही काही खूप चांगल्या संधी आहे महिला एकत्र येऊन एखादा उद्योग सुरू करू शकतात जसं की पापड उद्योग लोणचे बनवणे खाद्यपदार्थ बनवणे जसे की बाजारात मार्केटमध्ये वे चिप्सचे पॅकेट्स वगैरे भेटतात ते खूप अनहेल्दी असतात तर महिलांनी एकत्र येऊन हेल्दी पॅकेट्स बनवले तर ते जास्त प्रमाणात विकले जाईल व महिलांला रोजगाराची संधी उपलब्ध होइल